ग्रामीण शाळेमध्ये असा बदल आहे की ग्रामीण शाळेत जिल्हा परिषद झालं आहे जिल्हा परिशाळेत असं आहे की खेळ वगैरे होतात कार्यक्रम होतात सांस्कृतिक कार्यक्रम मोठे जे ता महाराज झाले जे कार्यक्रम वगैरे जयंत्या वगैरे साजऱ्या करतात शहरी शाळेत पण होतात पण शहरी शाळेत असं आहे की शहरी शाळेत म्हणजे इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम असे दोन भाग असतात आता जिल्हा परिषदला पण तसं आलं आहे पण जिल्हा परिषद भेदभाव होत नाही आहे शहरी शाळेमध्ये पैसे देऊन आपण ॲडमिशन करतो व्यवस्थित शिकायला पण नाही भेटत आणि काहीच नाही त्याच्यासाठी ग्रामीण शाळेत म्हणजे कसं असतं आहे शिकायला पण व्यवस्थित भेटत आहे शिकणारे भेट तर असा काही बदललं आहे ग्रामीण शाळेत तसे सहल वगैरे निघते जवळपास जवळच्या गावा वगैरे मध्ये शहरीमध्ये कसं आहे सिटीला वगैरे नेतात फिरवतात त्याच्या म्हणजे पर्यटन स्थळाला वगैरे नेतात ग्रामीणमध्ये नेत ग्रामीणमध्ये पण नेतात काही काही सेम पण आहेत काही काही फरक आहे प्रत्येकीच्यात पण